आपल्या मराठी भाषेचा उपयोग हा आपल्याला बराच काय होतो कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये आपण भजन करतो कीर्तन करतो आणि आपली मराठी भाषा ही आपण जर कुठंतरी गेलो तर आपली मराठी भाषा आपण विसरलेली न पाहिजे कारण की आपली मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक पारंपरिक भाषा आहे आणि मराठी भाषा ही आपली संतांच्या महाराष्ट्र संतांची भूमी आहे कारण की याच्यामध्ये अनेक संत होऊन गेले जे मराठी भाषेविषयी अनेक अनेक काही सांगून गेलेले आहेत आणि मराठी भाषा अशी आहे की जे आपण त्याच्यामध्ये संतांचे आपण भजन कीर्तन आणि गायन हे पण करू शकतो क मराठी भाषेचा दर्जा हा कायम उचित राहायला पाहिजे कारण की मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक भाषा आहे आणि मराठी भाषा आपण ही बाळगणे ही आपली जबाबदारी आहे